मला फोटो काढायची वगैरे भरपूर आवड आहे मी हरेक सणावाराला फोटो काढते आणि ते फेसबुक व्हॉट्स अपवर त्यांना फोटो हे फोटो वगैरे टाकते व त्याच्यातून मग मला लाईक पण भरपूर येतात फोटोचे आणि मला खूपच आवड आहे गणपतीसारखा सण नवरात्र आहे घट बसवले वगैरे तर त्याचे सगळ्यांचे मी तुळशी विवाह वगैरे असे सगळ्यांचे मी फोटो काढून लगेच फेसबुकवर व व्हॉट्स अॅपवर टाकते आणि स्टेटस पण ठेवते म्हणून मला फोटोची ते खूप आवड आहे फोटो जेव्हा मी या हॉटेलमध्ये वगैरे जाते तर तिथे बसले की तिथे पण आम्ही सगळे एकत्र पूर्ण फॅमिलीचे फोटो वगैरे काढून ते पण मी टाकत असते व्हॉट्स अॅपवरच व फेसबुकवर मला भरपूरच आवड आहे फोटो काढायची